आपल्या राज्यामध्ये सर्वोच्च आरोग्य चिंता ही आहे की आपल्या भारतामध्ये किंवा राज्यामध्ये दहामधून दोन तरी बाळं कुपोषित जन्माला येतात ते कुपोषण आपण कमी करण्यासाठी आरोग्याचा वि आ विकास करू शकतो आणि कॅन्सरचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढून राहिलं आहे आणि हार्टअटॅकचं प्रमाण वाढून राहिलं आहे टी बी जे नैसर्गिक आहे ते पण भरपूर प्रमाणात वाढून राहिली आहे त्या कारणाने डॉक्टरना पण ही चिंता असते की बा याचे लक्षण मला नको लागो बा म्हणून याचा विकास झाला पाहिजे टी बीबद्दल आपण बोलायला आलं तर भरपूर प्रमाणात टी बीचे पेशंट मिळतात ते कोणाला सांगत नाही आपल्या याने आरोग्याबद्दल कोणाला सांगत नाही आणि ते लपवाछपवी होतात तर त्या कारणाने पण ही बिमारी सामोर उठून येत नाही कुपोषित बच्चा जो कुपोषित राहतात ते पूर्ण प्रमाणामध्ये मध्ये विकसित होत नाही त्या कारणाने पण बिमारी भरपूर प्रमाणामदी वा वाढते आणि असं सामोरं जाऊन असं वाटते आहे की आपल्या राज्यामध्ये भारतामध्ये हे प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये वाढू शकतो आणि भरपूर प्रमाणा प्रमाणामध्ये याची चिंता आपण करू शकतो